हो चित्रपट बघायला मला खूप आवडतं मी नेहमी चित्रपट बघत असते त्या चित्रपटात कलात्मक चित्रपटांचा भरणा जास्त असतो कारण ते एक दर्जेदार आणि चांगल्या प्रकारचे चित्रपट असतात त्यात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या समस्यांवर ते एक संदेश देतात मला जसे काही श्याम बेनेगलचे चित्रपट आहेत मंडी आहे उंबरठा आहे असे बरेचशे पिक चित्रपट आहेत जे मला खूप आवडतात सा अभिनेत्यांबद्दल सांगायचे झाले तर मला नसिरुद्दीन शहा ओमपुरी आणि स्मिता पाटील शबाना आजमी असे हे जे कलात्मक स चित्रपटातील अभिनेते आहेत ज्यांनी बरेच पुरस्कार जिंकलेले आहेत असे मला फार आवडतात त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा अभिनय असा असतो की जसा एकदम सहज त्यांनी ते त्या व्यक्तिरेखेमध्ये जातात त्यामुळे ते मनाला खूप आवडतं आणि हे सगळं बघत असताना आपल्याला एक मनाला आपण त्या विषयामध्ये आपण जातो आणि आपल्याला तो विषय खूप भावतो मला बालिवू बॉलीवूड आणि हॉलिवूड असे दोन्ही सिनेमे बघायला आवडतात